भारत आज अनेक लक्षणीय आव्हानांना सामोरा जाताना दिसत आहे आणि या लक्षणीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून अनेक उपाययोजनादेखील राबवताना आज दिसत आहे आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या वेळी भारताची लोकसंख्या सुमारे चौतीस कोटी होती ती आता एकशे चाळीस कोटींवर पोचली आहे ही सध्याची सर्वात मोठं आव्हान म्हणता येईल एक कारण एक दुसरीकडे जगाचा विचार केल्यास एकोणीसशे सा पन्नास ते साठच्या दशकात दोनशे पन्नास ते दोनशे साठ कोटी असणाऱ्या वैश्विक लोकसंख्येचा आकार आता सातशे पन्नास ते आठशे कोटींपर्यंत पोचलेला आहे म्हणजे जागतिक लोकसंख्या गेल्या सत्तर वर्षात तिपटीने वाढली आहे आणि याच काळात भारताची लोकसंख्या चौपट वाढली आहे या पार्श्वभूमीवर वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सकल राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न मात्र वाढलेले दिसत नाही देशातील कृषी क्षेत्र पायाभूत सुविधा निर्यात मात्र वाढलेली दिसत नाही आणि इंधन आणि उर्जेसारख्या क्षेत्रांमध्ये देखील भारताचं अजूनपर्यंत परावलंबित्वच आहे सर्वंकष विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ दरडोई उत्पन्न वाढणं पुरेसं नाही तर उत्पन्नाबाबतची समानता आहे का नाही की ती मूठभर हातीच संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे हे देखील बघणं गरजेचं असतं आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीमुळे आज गरीब आणि श्रीमंत ही जी विषमतादर्शक दरी आहे ती अधिकच वाढत चाललेली दिसून येते लोकसंख्या वाढीमुळे पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे गरीब गरीबच राहतात श्रीमंत श्रीमंतच बनत आहेत आणि अशामुळे विविध प्रकारच्या आरक्षणांचा देखील प्रश्न असतो ज्या वेळी त्या वेळी देखील अशा प्रकारे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगे निर्माणज होत आहेत आणि या लोकसंख्या वाढीचा महत्त्वाचा इफेक्ट जो आहे महत्त्वाचा परिणाम जो पडताना दिसत आहे तो सर्वसामान्य जनतेवर देखील पडताना दिसत आहे यासाठी शासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत जसं की हम दो हमारे दो अशा प्रकारच्या काही योजना त्यानंतर भारत सरकारने ज्यांच्या ज्यांची मुलं जास्त असतील दोनपेक्षा जास्त मुलं असतील अशा व्यक्तींना सरकारी योजनांमध्ये किंवा सरकारी कामांमध्ये समाविष्ट न करून घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे अशा प्रकारच्या काही गोष्टींमुळे भारतामध्ये लोकसंख्या वाढीवर नियंत्रण देखील आणता येऊ शकतं कुटुंबनियोजनाच्या गोष्टींवरती बाबींवरती साधनांवरती किंवा आरोग्यविषयक ज्या घटकांवरती देखील मोठ्या प्रमाणात आज शासनाने लक्ष वेधलेलं आहे आता अजून आव्हानं आहेत की कृषी क्षेत्रामध्ये घट झालेली आहे उद्योगधंद्यांची निर्मिती झालेली आहे आधुनिकता आलेली आहे मात्र आज भारतामध्ये जो कृषी क्षेत्राचा मूळ उद्देश होता मूळ जो पाया होता तो कुठेतरी ढासळलेला दिसतो आहे यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये कृषीसाठी आवश्यक उपाययोजना किंवा आवश्यक अशा असतील योजना राबवल्या आहेत ज्या माध्यमातून बेरोजगार लोकं किंवा तरुण मुलं आहेत ती कृषी क्षेत्राकडे आज आकर्षित झालेले दिसत आहेत जातीय दंगली असतील किंवा धर्मांतरण धर्मधर्मांमध्ये असणारी भांडणं असतील हे देखील आज भारतासमोर मोठं आव्हान आहे यासाठी आज शासनाने सर्वधर्मसमभावाचं तत्त्व स्वीकारून सर्वांना समान न्याय देण्यासाठी सक्षमपणे कायद्यांची निर्मिती केलेली आहे भारतामध्ये आज स्त्री पुरुष समानतादेखील महत्त्वाचं एक आव्हान झालेलं आहे कारण स्त्रियांवरील वाढते अन्याय अत्याचार याचंदेखील प्रमाण आज भारतात वाढलेलं आहे यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये आज स्त्री पुरुष समानता निर्माण करणारे अनेक कायद्यांची निर्मिती केलेली आहे आणि स्त्रियांना हे शासनाने एक संरक्षण दिलेलं आहे त्यांच्या सबलीकरणासाठी विविध योजना आज निर्मिन निर्मिती केलेल्या आहे तसंच भारतासमोर एक मोठी समस्या तशी म्हणावी लागेल तर ती समस्या म्हणजे आज आपल्या देशाला सर्वाधिक धोका आहे तो परराष्ट्रांपासून म्हणजेच मू मूलतः पाकिस्तान अशा राष्ट्रांमधून ज्या काही जातीय हल्ले केले जातात बॉम्बस्फोटसाक सारखे हल्ले केले जातात त्या माध्यमातून देखील भारतावर मोठ्या प्रमाणात वरती त्याचा परिणाम दिसतो आणि अशा आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शासनाने विविध शांततेच्या मार्गाने विविध राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटनेशी मिलाप करून अनेक तडजोडीचे निर्णय घेतलेले आहेत आणि आपली जी युद्ध सेना आहे त्याच्यावरही विशेष लक्ष दिलेलं आहे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना अनेक आव्हानांना आज भारत सामोरं जात आहे मात्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून आज भारत सरकार एक स्थिरता आणू पहात आहे आणि या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एक नवीन कल्पना तयार करत आहे